मी पुस्तके जास्त करून दुकानांमधून खरेदी करते जिथं जिथं फिरायला म्हणून जाते तिथं मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचा सेल लागलेला असतो किंवा आपल्या गावात हे एखाद प्रदर्शन लागलेलं असतं साहित्य प्रदर्शन लागलेलं असो असतं तिथं पण मी पुस्तकं खरेदी करते सेकंडहॅनड पुस्तकांची आमच्या इथे विक्री जरी होत नसली तरी प्रदर्शन मात्र प्रदर्शन मात्र होते म ह्या प्रदर्शनामध्ये पुस्तकं घेतली जातात किंवा वाचनालय आहे आमच्या इथे शहर वाचनालय धाराशिव शहर वाचनालयामध्येही कुठलीही पुस्तकांची यादी दिली की ते आपल्याला जसं त्यांच्याकडं ॲवेलेबल असेल त्याप्रमाण ते पुस्तकं आपल्याला म उपलब्ध करून देतात आणि मग मी ती पुस्तकं वाचण्यासाठी त का काही काळासाठी घेऊन येते आणि मग पुस्तक वाचून झालं की त्या वाचनालयाला परत करते